भारताची हिंदी भाषेच्या राष्ट्रभाषेत तुलनेत जसं मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर मराठी भाषा हीच सोइस्कर बोलण्यासाठी सोइस्कर जाते हिंदी भाषेपेक्षाही कारण हिंदी भाषेमध्ये आपण कोणतेही बोलताना कोणत्याही ठिकाणी जाताना असा अडकतो बोलण्यासाठी महाराष्ट्रात आपण तर मराठी भाषा माझ्या मते केव्हाही सोईस्कर आहे हिंदी भाषेपेक्षा असं माझं मत आहे